मी बाहेरगावाहून आलेली मुलगी आहे एज्युकेनसाठी तरी ते केळझरमध्ये रूम करून राहत आहे तर मला स्वयंपाक करण्यासाठी काही साधन नाही तर मला गॅस बुकिंग वगैरे करायचे तर माज मी तुम्हाला माझा पत्ता देते केळझर आता तुम्ही किती दिवसापर्यंत माझ्या म्हणजे रूमवरती गॅस वगैरे आणाल डिलेवरी करणार